हां बोला काय म्हणताय ओके आधी आधी मला सांग तू नाटकं कुठची बघितली आहेस का या आधी कुठची

ओके बट हे लाईव बघितलेस की ऑनलाईन बघितले ओके म्हणजे थेटरमध्ये बघितलेस हां मग तुला त्यातलं काय आवडलं तिथे सांग नाटक का तुला नाटकात घुसावंसं का वाटतं आहे ते बघून ते आधी ओके म्हणजे तुला नाटकात ॲक्टिंग शिकायची आहे की नाटक करायचं आहे नक्की काय करायचं ओके मग तू कुड्यामध्येच राहतो ना ओके पण तुला कुडामध्ये तर एवढी नाटकं होतात ती नाही बघितलीस का तू एकच देवबाभळी बघितलंच नाटक म्हणून सांगितलं जिन्याखालची खोली तर कुडामध्ये झालं पण नाही आहे ते तर कुठच्या तरी स्पर्धेला बघितलं असणार तू अटल करंडकला बघितलेलं हां पुढे अरे मागे आता हॅमलेटसुद्धा झालेलं झीचं चांगलं हेवी तू एक लक्षात ठेव तुला जर नाटकात खरंच करा करियर करायचं असेल ना तर तुला कुडामध्ये संस्था आहे बाबावर्धन थेटर्स म्हणून ती आता पन्नास वर्षं त्याला पूर्ण झाली आहेत त्या संस्थेला त्या संस्थेला जॉईंड हो त्यांची दर वर्षाला एक नाटक होतं एक किंवा दोन नाटकं एक एकांकिका आणि तीन बालनाट्य असं दर वर्षीचा त्यांचा एक प्रोजेक्ट असतो त्याच्यामुळे त्यांचा आता नाटक बसवायला सुरू करतील त्यामुळे तिकडे जाऊन भेट तिकडे केदार सागम म्हणून सर आहेत त्यांना जाऊन भेट ते तुला शिकवते आणि तुला फक्त नाटक नाही शिकवणार त्याची शिस्त पण शिकवणार काय असते वेळेला महत्त्व का दिलं जातं काय करायचं असतं तिथे गेल्यानंतर आर्ट म्हणजे म्हणजे ते सेट कसा लावतात मेजरमेंट कसे घेतात किंवा तुला कर्टन कॉल कधी द्यायचा आहे म्युझिक कधी द्यायचं आहे म्युझिकचा सेन्स काय असतो उगा अवाच्या सवा डी जे वाजून चालवत नाही नाटकाला हे सगळं तुला तिथे शिकायला मिळेल नाही नाही फीज नाही हौशी नाट्यसंस्था आहे ती फीज वगैरे नसते बट तुला जर खरंच शिकायचं असेल पण त्या माणसाकडून शिकायचं असेल तर तुला त्यांचं ऐकून घ्यावं लागणार तुझा स्वभाव तिथे दाखवून उपयोगी नाही आहे हां मग तुझा तिथे खूप शिकायला मिळणार म्हणजे इवन तुला लाईट जरी ऑपरेट करायची असते तरी लाईटसुद्धा शिकवतात ते म्युझिक ऑपरेट करायचं तर म्युझिक पण शिकवणार सेट लावायचं असेल तर सेट पण शिकवणार किंवा डिरेक्शन करायचं आहे तरी पण चान्स मिळणार ऑडिशन म्हणजे आता एखाद्या स्क्रीपमध्ये जर तुझा रोल जात असेल तर तुला तिथे जाऊन कळेल तू आधी एक काम कर उद्या किंवा परवा त्यांना जाऊन भेट मी तुला नंबर व्हॉट्सअप करतो त्यांना जाऊन भेट आणि मग मला कॉल कर ओके कॉल करून विचार ना त्यांचं ऑफिस पण आहे त्यांना डायरेक्ट जाऊन भेट तू मग मी नंबर पाठवतो तुला लगेच ओके चल